ह्या समस्या सोडवणुकीसाठी आणि प्रवास सुरक्षित व आरामदायी होण्यासाठी मी पहिलेच पंधरा दिवसपासून एक तर लक्झरीचे बुकिंग करतो किंवा मग ट्रेनचं बुकिंग करतो लक्झरीपेक्षा मला ट्रेन एकदम सुरक्षित आणि चांगले वाटत आहे कारण त्याच्यामध्ये मग एश टी पण असते पण एश टीमध्ये खूप त्रास होतो आणि लक्झरीतदेखील त्रास होतो म्हणून मी माझ्या सुरक्षित प्रवास आणि आरामदायी प्रवास करायसाठी रेल्वेलाच एक प्राधान्य देतो आणि रेल्वेमधून जाताना प्रवास सुरक्षित होते आणि सर्व सुविधाही मिळतात तसे टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व रेल्वेतच असल्यामुळे त्या देखील आपल्याला फ्रीमधे मिळतात आणि सुरक्षित मिळतात म्हनून मी या एश टी किंवा ट्रॅ ट्रॅव्हल्स याच्यापेक्षा मला माझ्या सोबत जे जायचंय ते रेल्वेसोबतच जाण्यास मी तर म्हणजे जाण्यास आवडते आणि त्याच्यासोबत जर वैयक्तिक जर असेल तर स्वतःची जर गाडी असेल तर म्हणून अशा प्रकारे मी असे नियोजन करतो की त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही आणि व्यवस्थित प्रवास होईल